नमस्कार सर मला वा वाहतूकीच्या उल्लंघनाची नोटीस मिळाली आहे सर पण जे नोटीस मिळाली त्याच्याबद्दल मला पक्की खात्री नाही सर की मला हे म्हणजे ह्याचे उल्लंंघन केलं म्हणून की केलंच आहे का नाही ते पण ते जे जे तुम्ही दंडाची रक्कम दिली आहे त्याची बी मला थोडीशी पड पडताळणी करायची सर त्यासाठी मी ईमेल पण लिहिलं आहे सर आणि त्या पडताळणी कराय करायचे थोडेसे मला असं आवश्यकता वाटली सर आणि त्याची गरज आहे सर मला पडताळायचं ते ते का कशी करायचे सर त्याचसाठी मी तुम्हाला विनंती करतो सर जे तुमचं जे वाहतूकचे नियंत्रणाचा ऑफिस आहे प्रादेशिक परिवहनाचा कार्यालय त्या पथकाला मी तसं तर ईमेल केलेला आहे कृपया तुम्ही ते थोडेसे मला वार मार्गदर्शन करण्याचं हे करावं तुम्ही मार्गदर्शन करण्याचं सहाय्य करावं ही तुम्हाला विनंती सर तुम्ही जे हे केलं आहे मला वाहतूक उल्लंघनाची नोटीस दिली त्याच्याबद्दल तुम्ही मला थोडीशी मदत करण्यात यावी हीच तुम्हाला नम्र विनंती सर तेवढे होईन हे करून द्या त्या त्यासाठी चालते सर